माझ्या आयुष्यात एक अशी दुःखद घटना घटली होती ज्यात मी खूप सहनशीलता पाळणूक केली पण माझी सहनशीलतानी मला साथ दिलं आणि मी त्या सिच्युएशनला मी मात देऊन समोर गेली